मी तुम्हाला पाँड्स पावडरबद्दल सांगते पाँ जे पाँड्स पावडर आहे ना मला त्याचा एक्सपीरिअन्स आहे खूप वर्ष झाले मी पाँड्स पावडर हे यूज करत आहे आणि याच्याबद्दल मला काही निगेटिव्ह निगे निगे निगेटिव्ह फील नाही झालं ते प पों पाँड्स पावडर मी खूप वर्ष दोन तीन वर्ष झाले तेव्हापासून लावत आहे याचा सुगं याची स्मेल मला खूप आवडते आणि याच यांनी चेहऱ्यावरती जो ग्लो येते ना त्याने फेस ऑईली पण होत नाही त्यानी फेस ऑईली पण होत नाही मला हे पावडर खूप आवडते तर माझा एक्सपीरिअन्स असा सांगतो की तुम्ही पण हे पावडर यूज करायला हवं कारण की हे पावडर जर तुम्ही एकदा लावलं तर त्याच्यानंतर चेहरावर ऑईली ऑईली चेहरा पण होत नाही आणि चेहरा चेहरा एकदम फ्रेश फ्रेश वाटतो आपल्याला चेहरा थोडा ग्लो करायला लागतो तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण हे पावडर यूज करावं कारण की मी हे दोन तीन वर्ष झाले हेच पावडर यूज करत आहे थँक यू